गुड आफ्टरनून सं सं मी अनुष्का बोलते आहे आपण इंडिगो एअरलाईन्समधून बोलताय हो तेच कारण मला एक क्वेअरी होती की मी बँगलोर टू पुणे ट्रॅव्हल करत होते तर मी आत्ता लँड झाली आहे पुण्यामध्ये पण माझे बॅगेज सापडत नाही आहेत तर मला ते नंबर देत हो फ्लाईट नंबर बारा एकोणतीस हो हो हो तर मी इथे लँड झाल्यावर मला बॅगेजचं प्रॉब्लेम आलं तर तुमचा हेल्पला हेप हेल्पलाईन नंबर दिसला तर त्या त्यामुळे कॉल केला होता हो नाही आली त्यामुळे

हो केलं कॉन्टॅक्ट केलं बट तिकडून पण नाही होत आहे त्यामुळे मी तुम्हाला कॉल केला

पुण्यामध्ये मी आहे दहा ते पंधरा दिवस तरी आहे

हो हो काही चालेल ॲड्रेस सांगू का माझा णंबर नऊ सहा शून्य चार आठ नऊ शून्य पाच शून्य एक आणि ॲड्रेस गरवारे कॉलेजचे गरवारे कॉलेजपशी चालेल मी तिकडे येईल पिक करायला हो तरी सध्या किती दिवस लागतील आणि हो आहे त्यामुळे तर बिकॉज ज्या कारणासाठी मी आले होते ना पुण्यामध्ये तर तेच त्यामध्ये त्यामुळे ते काम थांबून राहिलं आहे

हो हो चालेल आणि त्याची काय प्रोसेस वगैरे करायची आहे का फॉर्म वगरे काय भरायचं तर हो हो चालेल काय हरकत नाही हो हो चालेल बट दोन तीन दिवसात नक्की करून टाका जे मला पण जायचं आहे रात्रीचं

हो हो हो चालेल चालेल थँक्यू बाय